सुरज सुधाकर बोलतो कुठं जायचं आहे घुमाले हो हो पाहा ना एखादी हो एखादी स्पॉट सांगा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगा थोडी

नागपूरमध्ये खूप सारे स्पॉट आहे का बघण्यासारखे

ठीक आहे न तर आपण निवडू कामठीला जायचं आहे हो तर कुठून कसं जावं लागेल का जावं लागेल कसं काय आहे त्याचं ते सांगा ना

अच्छा अच्छा हो हो चार हजार जास्त नाही झाले चारच लोकं आहे आम्ही हो ते तर आहेच हो थोडं कमी जास्त करून थोडं सांगा हो हो ठीक आहे ना ठीक आहे सांगाच कळवा मी ठीक आहे ना ठीक आहे हो